आपल्या धारशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मातेचं प्राचीन मंदिर आहे ही श्री तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता आहे तसेच आपल्या येथे प्रभु श्री राम येडशी येथे रामलिंग देवस्थान आहे प्रभु श्री रामाने तेथे शिवलिंग स्थापन केलेले आहे तसेच आपल्या न तुळजापूर तालुक्यात नळदुर्गचा भुईकोट किल्ला आहे तसेच परांडा येथे एक भुईकोट शिवाजी महाराजाच्या काळातला भुईकोट किल्ला आहे